मुख्य गट म्हणजे सामाजिकमध्ये जसं की आपण सगळ्यात जास्त हिंदू जे धर्म आहे त्याला मानतो हिंदूमध्ये खूप सारे असे देव मानले जातात जसं की म्हणतात की तेहेतीस कोटी देव आहेत असं हिंदू धर्मामध्ये मानलं जातात आणि हिंदू धर्मामध्ये पण वेगवेगळे आहे जसं की गणपती शंकरजी शिवजी असे देव आहेत ज्यांची आपण आरत्या म्हणतो तर या सगळं आपण ते संस्कृत भाषेमध्ये आहे पण आपण मानवी लोकांनी त्यांना मराठी भाषेमध्ये ते कन्व्हर्ट करून घेतलेलं आहे तर विविध याच्यामध्ये जसं जी जात आहे आपली तर जातीमध्ये जसं की आपण हिंदू मुस्लिम या आपण स्वतः पाळलेल्या आहे जाती तर वेगवेगळ्या जातीमध्ये जसं की वेगवेगळे देव धर्म आहेत आणि वंश जसं की आपण आपला वंश वाढण्यासाठी जसं की आपण